मी महाराष्ट्रात रहात असल्यामुळे महाराष्ट्राचा फेमस नृत्य प्रकार म्हणजेच तमाशा तमाशाचे खूप आर्टिस्ट फेमस होऊन गेलेले आहेत पूर्वीच्या काळात जसं की बनसोडे होते खेडेकर होते सरकार होते आणि आताच्या काळा आताच्या पिढीमध्ये कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळामध्ये तमाशाचे जे कलाकार होते त्यांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागले त्यांचा संघर्ष म्हणजे त्यांचं जे उदरनिर्वाह आहे तो तमाशावरनंच त्या कलाकारांचा चालायचा बट कोरोनाच्या या साथीच्या रोगामुळे भरपूर कलाकारांना अडचणींना सामोरं जावे लागले राज्यातील लोक कलावंतांचे अर्थचक्र जे आहे ते या कोरोनामुळे संकटात सापडले होते तमाशा कलावंतांचा एकही कार्यक्रम सुरू झालेला नव्हता आणि कोरोनामध्ये तसंच प्रत्येकालाच सहन करावे लागले होते सगळेच सगळेच व्यवसाय ठप्प पडले होते तसंच या कलावंतांचंही काम उदरनिर्वाह त्यांचं जे पोट आहे ते त्या तमाशाच्या पैश्यांवरतीच चालायचे राज्यातील काही लोक कलावंतांना त्यांचे नाट्यगृहसुद्धा बंद करावे लागले आणि ते विकून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करावा लागला नाट्यगृह त्यांना बंद करावे लागले अनेक लोक कलावंतांना अजूनही मदतीचे हात लोकं देत आहेत शिवजयंती आंबेडकर जयंतीसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे कलाकार आपला कला सादर करत असतात आणि तसंच जसे पूर्वीचे कलाकार भरपूर फेमस होते बट आजकालची जी पिढी आहे जे तमाशामधे काम करतात त्यांचं जे वागणूक आहे ती ती जशी बरोबर नाही आहे त्यामुळे जे येणारी पिढी आहे त्यांच्यावर त्यांचा परिणाम होत आहे त्यामुळेच येणाऱ्या पिढींवरती त्यांचा चांगला प्रभाव पडावा म्हणून आजच्या पिढीने चांगल्या वर्तणुकीनुसार त्यांची कला सादर करावी असे माझे मत आहे